आमच्या गावामध्ये बसमध्ये पन्नास टक्के सूट झाली आहे पण आमच्या गावामध्ये बस नाही आम्हाला रिक्षानेच जावे लागते आणि रिक्षा पण पूर्ण पैसे घेते पूर्ण पैसे घेऊन ते घेऊन एवढी काही सोय नाही आम्हाला असं वाटते की आमच्या गावातून बस चालू झाली पाहिजे एवढं आमचं सरकारनं आमचं हे ऐकावं आमच्या गावातून आमचं गाव खेडं आहे बस चालू झाली पाहिजे आमच्या गावामध्ये आणि पन्न दहाच्या जागी पन्नास रूपये जाते आमचे आटोनं